नमस्कार नमस्कार मॅडम हो अभिषेक शिंदेच बोलतो मॅडम हो हो मॅडम

हो हो चालेल मॅडम चालेल अभिषेक बालाजी शिंदे अभिषेक बालाजी शिंदे मॅडम हॅलो काय म्हटलं आहे मॅडम बरं बरं चालेल चालेल माझं नाव पूर्ण नाव अभिषेक बालाजी शिंदे मी मूळ राहणारा परभणीचा आणि मला गायन वादन लिखाण अशा गोष्टी आवडतात आणि स्विमिंगही आवडते आणि अजून मी बी एची डिग्री पुणे विद्यापीठामधून घेतली बी ए म्युझिक मधून वोकल हां हो हो मी स्वतंत्र कार्यक्रमही केलेत मी आता शास्त्रीय संगीत शिकतोय स्वतंत्र कार्यक्रम करतो आणि माझा स्वतःचा एक अल्बम पण आला आहे मी गाणीही करतो कम्पोजिंगही करतो आणि बऱ्याच अशा गोष्टी कार्यक्रमांच्या माध्यमातूनही सुरू असतात आणि बेसिकली मी क्लासिकल वोकलिस्ट आहे तर क्लासिकल जास्त मला आवड आहे पण सगळ्याच गोष्टींमध्ये मी सगळ्याच ज्या गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ गजल ठुमरी अभंग भावगीत भक्तिगीत ह्या सगळ्याच गोष्टी गातो पण मुख्य शास्त्रीय संगीत माझा बेस

बरं तर मला मी लहानपणापासून संगीत शिकतो आपण दहावीनंतर असं झालं की अकरावी बारावीला वडील म्हणाले सायन्स घे पण नंतर जे करायचं ते लो तुला ते करा पण माझी अशी इच्छा होती की लहानपणापासून माझी जिद्द होती की मला सं करियर करायचं आहे तर संगीतामध्ये करायचं आहे आणि मला हे माहिती होतं की पुढे ह्याच्यामधे जॉब नाही आहे असा कुठला स्पेसिफिक पण तरी मी संगीतामधे राहिलो नाही जॉब आहे पण आता स्पेसिफिक दुसऱ्या फील्डला कसं असतं की तुम्ही शाश्वती असते की तुम्ही ह्या फील्डमध्ये तुम्ही जॉब लागू शकतो तसं संगीतामध्ये नाही आहे कोणत्याही आर्ट फाॅर्ममध्ये नाही आहे लेक्चररची जॉब आहे पण माझी जिद्द होती त्यामुळे मी ह्या ह्याच्यामध्ये टिकून राहिलो मी मला माहिती होतं की पुढे आपण ह्याच्यामध्ये स्वतःचं काही क्रिएशन करू शकतो यूट्यूबवरून आपण पैसे कमवू शकतो किंवा जॉबही आहे तर तुम्हाला नेट करून तुम्ही लेक्चरर म्हणूनही लागू शकता पण मला त्याच्यामध्येही थोडा इंटरेस्ट कमी आहे मला प्रॉपर म्युझिकमध्ये इंटरेस्ट आहे तर मी त्या गोष्टी जास्त करतो आणि बेसिकली फिल्ममधे मला जायचा शौक आहे तर ह्या अशा गोष्टी प्रायव्हेट सेक्शनमध्ये मला जाण्याचा शौक आहे आणि ते मी जिद्द असल्यामुळे मला ते करायला आवडतं ओके

ओके ओके हां हां चालेल चालेल थँक्यू मॅडम थँक्यू थँक्यू